एक बायकर म्हणून बाइक चालवताना तशी तर फार आव्हाने आहेत पण त्यातल्या त्यात एक सगळ्यात कॉमन आव्हान म्हणजे खराब रस्ते खडबडीत रस्ते किंवा रे रस्त्यावरती रेती रस्त्यावरती जर रेती असेल तर ती दिसली जात नाही अगदी जवळ आल्यावरती आपण जेव्हा कधी ब्रेक एमर्जन्सि मारतो तर आपल्याला सरळ पडायचंच आहे दुसरी आव्हाने म्हणजे ट्राफिकमध्ये गाडी चालवताना मागचापुढचा काहीजण विचार करत नाही आपल्याच गाडीचे सिग्नल लाइट टेल लाइटला टच करतात जेणेकरून आपल्याच गाडीची हानी होते नुकसान होतं आव्हाने आणि आजून भरपूर आहेत त्यापैकी एक दुसरं आव्हान म्हणजे पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना अतिदक्षता ठेऊन गाडी चालवावी लागते आपण जर स्पीडनी गाडी चालवली आणि एमर्जन्सिचा मोमेंट आला पॅनिक मोमेंट जर आला तर आपण काही करू शकत नाही त्यावेळला घेरबदली करून घेर कमी करून कंट्रोल करता ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो पण तोदेखील फेल होतो म्हणून पावसाळ्यामध्ये जेणेकरून जर मोठा पाऊस असेल तर आपण हळू गाडीच चालवावी आणि जर चिखलचा रोड असेल तर तिथे गाडी अजिबात पळवू नये ही दक्षता घ्यावी लागते आणि ट्राफिक सिग्नल्स ज्याप्रमाणे कधीकधी काम करत नाही आणि आपण बिंदासपणे पुढे जातो आणि बाजूने एखादी जर गाडी आली ते आपल्याला ती थांबवतासुद्धा येत नाही किंवा आपल्याला आपला आपण कंट्रोल करेपर्यंत तो पुढे येतो मग कधीकधी हा ॲक्सिडेंटचा मोका बनून जातो तर ह्याकरीता जेणेकरून जेवढं होऊ शकतं तेवढं आपण सांभाळून गाडी चालवावी खराब रस्ते खडबडीत रस्ते किंवा रस्त्यांमध्ये जर खड्डे असतील तर अगदी आरामशीर गाडी हाकवावी हीच तुमच्याकडे विनंती